नमस्कार काका मी तुमच्याकडे आत्ता ऑर्डर दिली होती काही खाद्यपदारांची ज्यामध्ये वडापाव समोसा हे पदार्थ मी तर तुम्हाला लिहून दिले होते तर आमच्या घरी लहानलहान मुले आहेत तर त्यांच्याकरता आणखी काही नवीन पदार्थांची भर घालायची होती जसे की जिलबी बालुशाही पिजा या खाद्यपदारांची आम्हाला भर घालायची होती आम्हाला कळले आहे की तुमच्याकडे नवीन नवीन प्रकारचे खूप काही पदार्थ आहेत तरी तुमची तुमची समाजात विक्री बघून आम्हाला असे कळले की तुमच्याकडचे पदार्थ खायला चविष्ट असतात